योग करताना आम्ही टी शर्ट पँन्ट यासारखे कपडे किंवा पंजाबीसारखे कपडे वापरतो योग करण्यासाठी कपडे निवडताना आम्ही आमचं म्हणजे आमच्या सभोवताली वातावरणाशी निगडीत असे कपडे वापरतो जे की आमच्या परंपरेला ठेच पोहचू नये याप्रमाणे आम्ही अंगभर कपडे वापरतो किंवा आम्हाला योगा करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये असे कपडे आम्ही वापरतो